हॅलो सर हां स्पोर्ट्स कोचिंग हां नमस्कार सर स्पोर्ट्स कोचिंग करता का तुम्ही पाटील सर नां हां हां हां सर मी तुमचं बरंच नाव ऐकलेलं आहे माझ्या मैत्रिणीकडून किंवा म्हणजे बाकीच्या प्लेयर्सकडून मी आत्ता बारावी पास आउट झालेली आहे आणि के टी एच एमला ॲडमिशन घेतलेले आहे फर्स्ट ईयरला तर बारावीच्या परीक्षेच्या वेळेस जरा मला थोडं ब्रेक झालेला म्हणजे ब्रेक घेतला होतां मी बॅडमिंटनची जरा आवड आहे हां मी शाळेकडून हां शाळेकडून वगैरे मी बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला होता पण आता हे बारावी सायन्सचं थोडंसं टेन्शन असल्यामुळे मी थोडंसं ब्रेक घेतला होता पण आता मला परत सुरुवात करायची आहे हां फिटनेस पण राहतो किंवा आवड पण आहे आणि थोडंसं आता मला एक्सरसाईज वाढवावी लागेल असं वाटतं आहे हं काय करता येईल आपल्याला मी स्कूलला बॅडमिंटन आणि वॉलीबॉल खेळायचे ह तुम्हाला हां मला बॅडमिंटन जरा जास्तच आवडं आहे हां तर त्यामध्ये थोडंसं करिअर पण करता येईल असं बघता येईल आणि भविष्यात त्याचा काहीतरी उपयोग पण होईल असं हां हां पण मग मला बॅडमिंटनसाठी कुणी एकदा को प्लेयर घेऊन यावं लागेल का अस्स आहेत ना हं हं जाईल ना आणि कोर्ट वगैरे कसं आहे तिथे वुडन हां

हां आणि मग ते कसे ॲवेलेबल आहे कोर्ट वगैरे तुमचं की वुडन आहे की आणखी सिमेंटचं आहे का

हां मला शक्यतो सकाळचा टायमिंग हवं आहे सातचा वगैरे सात ते आठ नऊ किंवा काय असेल हां हां आणि सर तुमच्या ॲकॅडमीतर्फे आम्हाला काही माहिती मिळू शकेल का वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे होतात अगदी स्टेट लेवलच्या डिस्ट्रिक लेवलच्या

हं हं हं हं अच्छा हां मला तेच हवं आहे हं ती माहिती आम्हाला मिळाली होती जरा हो हा थोडंसं गेल्यामुळे थोडंसं हां तर वॉर्मअप जास्त करा हां तसे सगळं म्हणजे करून घ्याल ना हां हो हां त्याचं पण गायडन्स द्याल का तुम्ही ह हं हं हां तसं माझं डाएट प्रोटीन वगैरे सगळं चालू आहेच पण अजून तुम्ही काय जे सांगाल ते बघू या परत हं हं चालेल सर भेटते मग मी सर नाही मी उत सातच्या दरम्यान येते सर तुमची त्यावेळेस बॅचेस चालू असतीलच ना तुमची भेट होऊ शकते ना

थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच